मी ज्या वेबसाईटवरून पँन्ट ऑर्डर केली आहे त्या वेबसाईटवरती परत जाईल जिथे माझं पार्सल आलेलं असेल तिथे मी रिटर्न पार्सल म्हणून ऑप्शन सिलेक्ट करेल आणि रिटन पार्सलची रिक्वेस्ट सेंड करेल जेणेकरून माझं पार्सल रिटन होईल अथवा कस्टमर केअर असलेल्या नंबरवरती मी कॉल करेन आणि माझी पँन्ट चुकीच्या रंगामुळे ब मुळे आल्याबद्दल मी त्यांना पुन्हा परत घेण्याची रिक्वेश्ट करेल